हां बोला ओके ओके हां हो हो आहे ना बोला

हो दोघांचं तर जमणार नाही कारण त्यांना बाकीची काही कामं आहेत तर त्यांचं यायचं जमणार नाही मी येऊ शकते हो हो मी येऊ शकते हो नेमकं

हो हो तिथे आल्यानंतर मी बोलेल ना आणि मुलांनंतर बोलेल आणि तुमच्याशी पण थोडी मुलांबद्दल विचारपूस करणार हो हां हां हो हो तिला म्हणजे ती थोडी गणितामध्ये कमी आहे म्हणजे तिचा फारसा मला असा प्रोग्रेस दिसत नाही आहे तर तुम्ही त्यांच्या टीचरला जे गणिताची टीचर आहे त्यांच्याशी माझी भेट करून द्या

बाकी बरी आहे पण गणितामध्ये थोडी म्हणजे कच्ची वाटते हां त्यासाठी मला त्या टीचरशी बोलायचं आहे की हिच्याकडून थोडं जास्तीचं होमवर्क करून घ्याल बा याबद्दल

हो हो बरं बरं हो ठीक हो येते येते मी नक्की येते आणि ते त्या विचारपूस पण करते थँक्यू